आमच्या भागामध्ये बरेच सांस्कृतिक गट राहतात प्रत्येक गटाची एक आपली पद्धत आहे सणावाराला किंवा काही विशिष्ट दिवस असतील तर त्याच्यामध्ये ते दिवस साजरे केले जातात जसं की आपण महिला दिन म्हणतो बालदिन म्हणतो नंतर मुलांचे विविध प्रकार बालदिनाला घेतले जातात महिला दिनाला महिलांच्या विविध कलाविष्काराला वाव दिला जातो आणि अशा सांस्कृतिक गटामुळे आपली समाज समृद्ध आणि सुसंस्कृत राहतो आपल्या संस्कृतीच्या बाहेरच्या लोकांशी वारंवार संवाद होत नाही पण होतो तेव्हा त्यांच्याही संस्कृतीची ओळख आपल्याला जाणून घेता येते त्यांच्याकडे कशा प्रकारचे सण साजरे केले जातात कशा परंपरा असतात कशी संस्कृती ते जोपासतात कुठल्या प्रसंगी ते कशी वेशभूषा करतात कुठले खाद्यपदार्थ करतात कुठले नृत्य प्रकार कुठलीही कला संस्कृती त्यांच्याकडे विकसित झालेली आहे हे सगळं जाणून घ्यायला त्या संवादातून आपल्याला मदत होतो